आमच्या गावाजवळच एक बोर धरण म्हणून डॅम आहे तिथे खूप सर्व पाणी आहे आपण तिथे बोटिंग करू शकतो निसर्गरम्य हिरवी झाडे आहेत आणि एक बुद्धांचं स्तूप पण आहे तिथे तिथे जाऊन असं आपल्याला खूप शांत वाटतो आणि तिथे गेल्यावर आपण खूप सर्व अशा ॲक्टिव्हिटी करू शकतो जसं की बोटिंग आहे किंवा बसणं आहे असं सर्व आपण तिथे गेल्यावर करू शकतो आणि तसेच मी पुण्यासाइडनं लोणावळ्याला पण गेली आहे तिथे पण तिथे थंड हवेचे ठिकाण म्हणण्यात गेलेलं आहे आणि खरंच तिथे खूप थंड हवे हवा आहे त्यामध्ये पण तिथे खूप सर्व माळशेज डॅम आहे पुन्हा चार पाच असे सनसेट पॉइंट आहेत